हां नमस्कार सर मी पोद्दार इंटरनॅशन हो पोद्दार इंटरनॅशनलमधून हो सर प्रिन्सिपल बोलते आहे बोला ना सर हो सर

हां हां हां

हो हो नक्कीच नक्कीच सांगते मी सर तुम्हाला आता सुरवातीला छोट्या मुलाचं बोलू आपण यल के जीला आहे ना तो हो हो हो तर मग आता एल के जीचं फी सक् फी स्ट्रक्चर सांगते तुम्हाला तर पूर्ण जी फी आपली आहे ती विभागली गेलेली आहे तर तीस हजार रुपये जी आहे ती ट्यूशन फी आहे सर आपली आणि हां त्याच्यामध्ये तुम्हाला पाच हजार रुपये स्टेशनरीचे एक वही पुस्तक त्याचा जो गणवेश आहे शाळेचा त्याचे राहतील पाच हजार रुपये जे आहे ते त्यांची ऑदर ॲक्टिविटीसाठी जे आपल्याला शाळेत रूप सर्व घेतले जातात ती आहे आणि बसची फी सर दहा हजार रुपये हां येण्या जाण्याचे साधारण पन्नास मुलं आहेत कारण छोट्या मुलांसाठी एक वेगळी व्हॅन केलेली आहे यलो कलरची आणि ती फक्त आणि फक्त छोट्या मुलांसाठी तिथे दोन एक तिथे ड्रायवर राहतील आणि एक लेडीज हे राहतील त्यांना सोबत असणार आहेत त्या गाईड करण्यासाठी मॅडम त्या राहतील त्या कारण तशी गर गरजेचंच आहे सर त्यामुळं आम्ही जी फी हां जी फी घेतली ती का बरोबर जी म्हणजे करेक्ट आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही असंच फी फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे आपल्याकडं जे स्टाफ आहे तो वेल एज्युकेटेड आहे त्यामुळं मग सगळी मिळून तुम्हाला ही ती त्याच्यानंतर सगळी मिळून पन्नास हजार रुपये तुम्हाला वर्षाची फी लागेल जो एल के जीचा मुलगा आहे त्याच्यासाठी

सर त्यांना म्युझिक हा एक सब्जेक्ट असणारे छोट्या मुलांसाठी ज म्युझिक हा खूप मोठ्या प्रमाणावर असण्याची खूप आता गरज वाटत नाही पण आपल्याच स्कूलनी एक त्यांच्यासाठी एक म्युझिकसाठी एक हेच आहे रूमच आहे म्हन म्हणता येईल त्याला त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे इंस्ट्रुमेंट असणार आहेत मुलांना जे आवडतं त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं की मी मुलगा आहे म्हणजे ज्याला क कुणाला गायनाची आवड असते कुणाला हार्मोनियमची आवड असते त्याप्रमाणे तुम्ही तिथं आम्हाला जर सांगितलं तर त्याच्याप्रमाणे आम्ही शिक्षक पण अपॉइंट केलेले आहेत तसं तुम्ही रजिस्टर करू शकता त्याच्यानंतर नंबर दोन मुलांना खेळण्याची पण आवड असते त्याच्यामध्ये आम्ही एक क्रिकेट हा एक विषय हे ठेवलेला आहे तर छोट्या मुलांना कसं खेळता येईल क्रिकेट हे हे आ कुणी कन्सिडर करत नाही पण आम्ही त्याच्यासाठी एक हे प्ले मुलांना खेळण्यासाठी एक टीचर ठेवलेले आहेत स्पोर्ट टीचर तर ते मुलांना सगळं गाईड करणार म्हणजे ऑदर ॲक्टिव्हिटीमध्ये म्युझिक आहे त्याच्यानंतर स्पोर्ट्समध्ये स्पोर्ट्स आहे त्याच्यानंतर योगा टीचर आहेत ते सगळे असणार आहेत ॲव्लेबल तुम्हाला म्हणजे मुलांची जी ऑदर सगळे जे आपण म्हणतो ना ऑ ॲक्टिव्हिटी मुलांमधून ते सगळं त्यांची करण्या होणार आहे

नाही नाही सर सेकंडचं वेगळं आहे कारण मी हे तुम्हाला फक्त एल के जीचं सांगितलं आता जसा मग वर्ग वाढता राहील तसं सर फीचं पण तसंच आहे कारण त्यांना सब्जेक्ट पण तसेच आहेत तर से सेकंडची जी फी आहे तर तुम्हाला जाईल ती एक लाखापर्यंत जाणार आहे कारण त्यांचं तसंच जे सब्जेक्ट आहेत तर त्यामध्ये महत्त्वाचं मॅथ वगैरे ते बुकच सर मोठे आहेत त्यामुळे त्यांना तसं आहेच आहे तर तर त्यांची साठ हजार रुपये तुम्हाला स सगळे जी ट्युशन फी राहणार आहे त्यांची दहा हजार रुपये जी आहे ती तुम्हाला स्टेशनरी हे सगळं जाणार आहे कारण सर त्याच्यामध्ये दोन तीन युनिफॉर्म आहे त्याना आणि हे सगळं आणि पुन्हा सर त्याची हो सर चालेल हो सर चल चालेल चालेल थँक्यू सर धन्यवाद ओके ओके हां